आता बघा आय आय टी आय आय एस सी आय आय एम या सारख्या मोठ्या संस्था सर्वांना परवडणाऱ्या आहेत असे नाही कारण की ते खूप त्यांच्या जर फी आपल्याला नंबर लागला तर चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला शिक्षण मिळते चांगल्या ऑर्गनायजेशनमध्ये आणि ते चांगल्या कंपनी म्हणजे करोडोंचं पॅकेज राहते तर त्यांना जमते